मी दोन महिन्या पहिले एक फ्रीज घेतलेली आहे ते फ्रीज खूप म्हणजे छान आहे टीवी टी व्ही एस कंपनीद्वारे घेतली त्या टी फ्रीजचा कलर इतका सुंदर आहे की माझ्या घरच्या लोकांना पण तो आवडला मला पण आवडला आणि फ्रीज आतमधून इतकी छान आहे त्या फ्रीजमधे पाणी इतक्या लवकर थंड होतो बरफ लवकर तयार होते भाजीपाला व्यवस्थित राहते आणखी खूप काही छान आहे मला इतकी आवडली ती फ्रीज जर कोणाला आणखी घ्यायची असेल तर तुम्ही त्या कंपनीतूनच घ्या अशी मी हे करतो कारण मला खूप छान फ्रीज भेटली आहे